हॅलो सर तुम्ही अशोक रेस्टॉरंटमधून बोलत आहात का सर तुमच्याकडे फे फे फेमस डिश कोणती आहे आणखी अच्छा तर ओके हे नवरत्न पुलाव काय असते ओके तर मी म्हटलं की असं पहिजे प्राईस काय आहेत हे तुम्ही म्हटलं छोले कुलचे आणखी हे पावभाजी आणि नवरत्न पुलाव ओके

अच्छा ठीक आहे ना सर तुमची होम डिलिव्हरी होते का का बरं सर्व तर हॉटेलमधून होम डिलिव्हरी होते ना तर तुमचं हे लोकेशन कुठे आहे एग्झ्याक माउंट रोड हा कुठे पडते ओके ठीक आहे ना तिथे म्हणजे समोरच आहे ना की आत जावं लागते नाही आपण आपण आपण सरळ आलं तर मग तिथून ते हा मेन चौक पडते तिथून लेफ्ट टर्न घ्यायला लागते का

ओके तर मी म्हटलं की ऑर्डर आताच द्यावं लागेल का की तिथं येऊन मतलब किती वेळ लागणार ऑर्डर बनायला ओके आहे सर ठीक आहे मग येते मग मी व्हिजीट करते ओके सर थँक्यू